नमस्कार वाशिम जिल्ह्यामधे आपल्याला भरपूर अशी ठिकाणं आहेत जे पाहण्यालायक आहेत जसे की गुरू मंदिर आहे जिथून भारतातून सगळ्यात जास्त पर्यटन जे येतात ते गुरू मंदिरात येतात तसेच वेस आहे जे शिवाजी महाराजाच्या काळातील पुरातन वेस मानली जाते इसवीसन पूर्व सोळाशेच्या तेवढ्यातली तसेच लहान लेकरासाठी किंवा मोठ्या माणसांसाठी कारंजातले उद्यान आहे जे गार्डन कारंज्याच्या मध्यभागी स्थित आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पल्ससुद्धा इथे कारंज्यामध्ये आपल्याला पहायला मिळतात तर अवश्य भेट द्या सर्वांनी मी पण भेट दिलेली आहे धन्यवाद